मासेमारी करायचं म्हटलं तरी एक मासे पकडायचं जाळं गीळ ह्या सगळ्या काही वस्तू आपण सोबत घेऊन जातो आणि टोपले नाव ह्या गोष्टीचा एक आपल्याला मासेमारी करण्यात नि भरपूर फायदा होतो आणि आता दिवसेंदिवस कसं झालं की टेक्नॉलॉजीनुसार मासेमारी जाळं टेक्नॉलॉजीनुसार चेंजेस झाले काही ती गिळटे टाकायची तेसुद्धा मॅन्युअली होणं बंद झाले त्या बऱ्याचशा प्रकारच्या या मासेमारीमध्ये बदल होत आहेत दिवसेंदिवस तर ह्या प्रकारचे झाले